नृत्याबद्दल सर्वात मोठा गैरसमज मतलब लोकांनला असं वाटतं की जेव्हा आपण नृत्य करतो तेव्हा आपण शॉर्ट कपडे घालतो मतलब हे खूप गैरसमज आहे मतलब त्यांची गलतफहमी आहे की नाही मतलब नृत्य जे करतात ते छान नाही करतात आणखीन काही लोक आपल्या मतलब जे नृत्य करतात त्यांचे मुलगी वगैरे त्यानला खूप मनाई करतात कोणत्याबी गोष्टीसाठी आणखीन म्हणतात की तुम्ही नृत्य नको करा ते तुमची बहोत गलतफहमी आहे की तुम्ही डान्सर बनणार असे तसे नाही कोणाकोणाला सक्सेस भेटते कोणाकोणाला नाही भेटत असं